हा खेळलेला आहे न खेळ हा क्रिकेट खेळलेला आहे बरेच वेळा अशी निराशाजनक कठीण परिस्थिती वाटली होती की जेव्हा आपल्याला जिंकायचं असते आनि कमी बॉलमध्येे जास्त रन काढायचे असतात तेव्हा हा प्रसंग खूप वेळेस आमच्यासोबत आ आलेला आहे अशा प्रसंगात बी आपली विकेट हि टिकून ठेवणे हे महत्त्वाचे महत्त्वाचे असतात विकेट बी राखून ठेवणे ठेवायचा असतो आणि रन्स पण बनवायचे असतात जेवढे आपल्याला आवश्यक असतात तेवढी ते जर आपण आपला विकेट ठेवला तर ते रन शक्य होतील आणि आपण कमी जेवढे आपल्याला कमी बॉलमध्ये जे रन्स काढायचे असतात ते आपण ह सा स् म्हणजे आपल्या पद्धतीने काढू शकतो जर विकेट जर आपला हा सेप असेल तर